अगोदर मला धावायला सुरू करायच्या अगोदर अगोदर खूप आळशीपणा वाटायची नंतर मी चाल जेव्हा धावायला सुरू केली जसे रोज अर्धा तास किंवा स्प्रिंट वगैरे मारत असतो त्यामध्ये प्रकृतीमध्ये खूप फरक जाणवायला लागले जसे पहिले खूप वजन वाढलं होतं धावायला सुरू केलं त्यानंतर अगोदर खूप आळस खूप असं वाटायचं की बा आपण कशाला तरी करतो हे पण नंतर जेव्हा धावत डेली रोज धावत गेलो मी तर त्यामधून नवीन नवीन शिकायला मिळालं कसं धावावं लागतं कसं त्यावर शरीरावर कसा का परिणाम होतो त्याचा या सर्व गोष्टींची मला माहिती मिळत गेली त्यातून खूप मजा येत गेली आता मला धावणं हा एक चांगला व्यायाम वाटतो जे मी रोज करतो ज्यातून खूप साऱ्या गोष्टींना जसे मानसिक रोग जेचा असतात त्यावरून त्यावर ताबा मिळवता येतो अशा अनेक गोष्टींवर धावणे हा एक चांगला उत्तम असा पर्याय आहे असे मला वाटते